नमस्कार हॅपी जर्नी पार्सल ऑफिस काय झालं आहे की मी मागं जो तुम्हाला पत्ता दिला होता तो पत्ता आमचा बदलण्यात आला आहे कारण आम्ही स्थलांतर केलं त्यामुळं मी जे पुस्तकांची ऑर्डर दिली होती त्या पुस्तकांच्या ऑर्डरचा पत्ता बदलण्यात आला आहे तो पत्ता असा आहे की राम रोड सीतानगर लंका या ठिकाणी माझी मनीऑर्ड माझा एकंदरीत पुस्तकांचा संच हा पाठवण्यात यावा कारण मागच्या वेळेला ते पार्सल चुकीच्या ठिकाणी गेलं कारण आम्ही एका वेगळ्या ठिकाणी त्याचं स्थालांतर केलं होतं म्हणून मी मघाचा जो पत्ता दिला तो कन्फर्म असा समजावा कारण त्यात वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत ती पुस्तकं आमच्या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना देण्याचा आम्ही एक मानस दाखवलेला आहे तर तो पत्ता जो पूर्वीचा होता तो बदला आणि आत्ताच्या पत्त्यावरती तुम्ही हे नवीन माहिती पुस्तकांचा संच आम्हाला पाठवा त्यात पिनकोड पण आमचा लिहून घ्या पंचावन्न पंचावन्न दहा हा आमचा पिनकोड पण असेल आणि ईमेल आय डी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ईमेल आय डी पण घ्या गणपत भोसले ॲट द रेट याहू डॉट कॉम यावरती माझा हा जीमेल पण आहेत की तुम्ही ज्यावेळी पार्सल पाठवाल त्यावेळी मला मेल करा मी तो वाचीन त्या पद्धतीनं मी तुमच्याशी संवाद साधेन आणि असे जे कोणतं पार्सल असेल तर कोणतंही पार्सल माझं याच पत्त्यावर पाठवत जावा कारण मी स्थलांतर केलेलं आहे नव्यानं कारण तिथं आम्ही शिफ्टिंग केलेलं आहे ते जे घर जुनं होतं त्या घराचा नव्यानं रिनिव्हेशन करण्यापेक्षा आपण म्हटलं दुसरी ठिकाणीकडे जाऊ एका शांत ठिकाणी त्यामुळे रामरोड सीतानगर लंका हा माझा नवीन पत्ता आहे त्यामुळे त्याची तुम्ही नोंद घ्या आणि येणाऱ्या सर्व डिलिव्हरी असतील तर त्याच पत्त्यावर मला पाठवा नवीन पत्त्यावरती एवढी एक नोंद घ्या जुना पत्ता आता तुम्ही कोणतंही पार्सल पाठवू नका ही एक गोष्ट लक्षात ठेवा नोंद करून ठेवा परत एकदा माझा सांगतो तुम्हाला पत्ता की रामरोड सीतानगर लंका पंचावन्न पंचावन्न दहा असं असेल ईमेल पण मी तुम्हाला सांगितलेलाच आहे की मी मागच्या पंधरा दिवसापूर्वी एक पुस्तकांचा संच मागवला होता तो काय तुम्ही वेळेत जुन्या पत्त्यावर पाठवला पण म्हणून मी नव्यानं तुम्हाला बदललेला पत्ता सांगतो आहे या पत्त्यावरती तुम्ही माझे येणारे पुढचे सगळे पार्सल्स असतील पुस्तकांचा संच असेल किंवा ऑनलाईन शॉपिंग काय असेल तर तुम्ही कृपया की त्या माझ्या नवीन पत्त्यावर पाठवत जावा कारण मला परत जुन्या पत्त्यावर जाऊन का तिथं तर आता स्थलांतर केल्यामुळे तिथं आमचं कोणच नाही एवढीच फक्त तुम्ही नोंद घ्या आणि नवीन पत्त्यावर सर्व शॉपिंग केलेली असतील ते माझे पार्सल पाठवत जावा एवढे एक सर तुम्ही नोंद घ्या आणि परत परत मला ईमेल वगैरे करायला लावू नका कारण कामाच्या गडबडीत मी खूप व्यस्त असतो तरीसुद्धा मी तुम्हाला नव्यानं आठवण व्हावी म्हणून हा सगळा खाटाटोप करतो परत एकदा सांगतो माझा पत्ता नीट लिहून घ्या राम रोड सीतानगर लंका पंचावन्न पंचावन्न दहा असा सोपा पत्ता माझा आहे